पाणी फिल्टर आणि शुद्ध करण्यासाठी वेगवेगळे उपाय आजपर्यंत बघत आलो परंतु काही मागच्या चार पाच वर्षांपासून आमच्या घरी तरी सध्या फिल्टर आहे जो इलेक्ट्रॉनिक फिल्टर आपण जो वेगवेगळ्या ॲडवर्टाईजमधून बघतो किंवा टीव्हीवरती बघतो किंवा बऱ्याचशा लोकांच्या घरी असतो तोच केंट किंवा कोणता तरी फिल्टर आमच्या घरी खूप म्हणजे चार पाच वर्षांपासून आहे आणि त्याच्याआधी आमच्या गावाकडे वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात होत्या पाणी शुद्ध करण्यासाठी तर आमची आजी काय करायची की मडकं घ्यायची आणि मडक्याच्या जिथून आम्ही पाणी भरायचो तिथे पहिल्यांदा ती एक पांढरं कापड गुंडाळायची आणि त्याच्यातून सरळ पाणी आम्ही मट्ट्या मडक्यामध्ये ठेवायचो आणि ते मडकं आजी बऱ्याच वेळा काय करायची उन्हामध्ये ठेऊन द्यायची तर इतकीच पद्धत आम्हाला आधीपर्यंत माहिती होती आणि त्यामध्ये पाणी थंड पण राहतं आणि छान पण लागतं परंतु काही वर्षांपासून म्हणजे जेव्हा सांगली कोल्हापूर या भागामध्ये पुराचं प्रमाण वाढलेलं त्यावेळी असे काही उपाय आपण करू शकत नव्हतो कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आणि बाकीच्यासुद्धा बॅक्टेरियज असतील वायरस असतील याचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळं आम्ही त्याच्यानंतर पाणी गरम करून घ्यायला लागलो म्हणजे लिटरली आम्ही एक पातेलं घ्यायचो त्याच्यामध्ये पाणी भरायचो आणि ते लिटरली पूर्ण उकळायचो थंड करायला ठेवायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायचो त्याच्यामुळे पण आम्ही स्वतःच्या काळजी अशा प्रकारे घेत आलो परंतु मागच्या काही वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी फिल्टरचा वापर केला जातो अगदी सेम पद्धत जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी गेलो त्या ठिकाणीसुद्धा वेगवेगळे फिल्टर लावलेले असायचे आणि याच फिल्टरचा वापर करून आम्ही पाणी पिण्यासाठी वापरत होतो त्याच्यामध्ये कुलिंगची सुद्धा नवीन सिस्टीम आल्यामुळं बऱ्यापैकी उन्हाळ्यातसुद्धा याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो पण जे आधी पारंपरिक जे पद्धती होत्या की म्हणजे पाणी उकळून असेल किंवा पाणी गाळून स्वच्छ करून पिणं असेल याचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आहे आणि तशी गरज पण होती कारण शेवटी या सगळ्याला कारणीभूत आपण लोकच आहोत तर पाणी फिल्टर आणि शुद्ध करण्यासाठी म्हणून आम्ही याच पद्धतीचा आजपर्यंत वापर केला आणि घरगुती उपाय म्हणून फक्त पाणी जास्तीत जास्त तापवून घेणं गाळून घेणं व्यवस्थित आणि थंड करून ते पिणं इतकंच करत आलो